हॅलो नमस्कार मला स्विगीला फोन लागलेला आहे ना मला तुमच्याकडे ऑर्डर द्यायची होती तुम्ही मला जेवणाची ऑर्डर घेऊ शकता का आणि नंबर एक तुम्ही तो केलेली ऑर्डर आम्ही जी केलेली ऑर्डर असेल ती तुम्ही डिलिव्हरी ॲड्रेसवर करू शकता का जर करत असाल तर मला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास माणसांच्या करिता मला एक एक व्यक्तीस एक थाली अशाप्रमाणे मला ऑर्डर द्यायची आहे मग त्या थालीमध्ये त्या ताटामध्ये मला काय काय हवं आहे ते मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये चपाती किंवा पुरी मग त्याच्या जागी डाळ साधी डाळ भात पुलाव केला तरी चालेल आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन ही घ्यायचं आहे आणि श्रीखंड असेल तर आधी उत्तमच तर मला आणि पापड वगैरे आणि सलाद हे तर काही नॉर्मल आहेत तरी अशी जी थाळी कोंबो असेल ती तुम्ही मला एकत्रितरि एकत्रितरित्या एक एक दोन हजार पंचवीस दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी मला एकशे पन्नास थाळीचे जेवण पोचवण्याचा प्रयत्न करा आणि हो तुम्ही त्याच्यामध्ये हे पाहू शकता की थाळी पाठवत असताना त्याच्यामध्ये नीटनेटकेपणा असावा जेवण दिसण्यास सुंदर आकर्षक असावे चव तर उत्तमच हवी जेणेकरून माझ्याकडे येणारे प्रत्येक कस्टमर विचारले पाहिजे की ही जेवण कुठून आणला कुठून ऑर्डर केलेली आहे त्यावेळेला मी तुमच्याबद्दल आदराने सांगू शकतो म्हणून तुम्ही या जेवणामध्ये काहीही कसर सोडू नका कारण त्याच्यामुळे माझा पण फायदा होईल आमचे जे आलेले अतिथी खाऊन तृप्त होतील आणि तुम्हाला पण जर तुम्ही चांगली क्वालिटी दिली तर तुम्हाला पण ते वेळोवेळी तुम्हाला ऑर्डर करत राहतील त्यामुळे मी आणखीन एकदा तुम्हाला सांगू इच्छितो माझं जे जेवण आहे ते एकशे पन्नास थाळी आणि मला ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून पंधरा मिनिटाच्या आत तुम्ही मला पाठवण्याचा प्रयत्न करा